हॅलो हो हो बोला ना नमस्कार

गणेश चतुर्थीच्या दिवशी अच्छा आणि बरं आणि काय तुम्ही कारण म्हणजे काय लग्न झालं आहे रिसेंटली का बाळ झालं आहे असं काही कारण आहे का बरं बरं स्वतःला येऊन करायची आहे

पहाटेचे जे टाईम स्लॉट्स असतात मी तुम्हाला साधारण सगळ्या ते आधी अंदाज देतो पैशांचे जे पहाटेचे टाईम स्लॉट्स असतात म्हणजे काकड आरतीचे वगैरे ते एकदम आमचे जे सगळ्यात चांगले टाईम स्लॉट असतात तिथे आम्ही अच्छा बरं हां गणेश चतुर्थीच्या दिवशी तर खूपच गर्दी असेल आणि बरं झालं तुम्ही खूप आधीच फोन केला कारण हे लगेच सगळं बुक होऊन जातं तर आमचे जे तर आमचे जे अगदी साधे म्हणजे पहिले जे काही असतात ते असतात की चार हजार रुपये आम्ही काकड आरतीच्या वेळेला जर आपण काही होम हवन केलं यज्ञ वगैरे असेल तर त्याचे अगदी जे बेसिक ते असतील ते चार हजार रुपयापर्यंत असतात आणि त्याच्या पुढे काय तुम्हाला अजून करायचं आहे त्याच्यानुसार ते ठरतं की किती अजून असेल दक्षिणा

पूजेच्या साहित्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं सोवळं असेल साडी असेल ते आणायला लागेल जानवं तुम्ही घालणार ते म्हणजे तुमच्यापुरतं जे काय असेल तुमचं कपडे बिपडे आणायला लागतील आणि जो प्रसाद असेल तो आणायला लागेल बाकी सगळं तुम्हाला देवळातून आम्ही प्रोव्हाइड करू शकतो जर तुमची जशी इच्छा असेल तशी हां सगळं मिळेल तुम्हाला देवळात आणि जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला सगळं घेऊन यायचं असेल गावाहून तरी आमची काही हरकत नाही फक्त तुम्हाला कसं आधी सांगायला लागेल म्हणजे मला तशी तयारी करून ठेवता येईल

आता तुम्ही नवस बोलला आहे त्याच्यामुळे जर तुम्ही घरून घरून केलेला घेऊन आला तर मग मी जास्त असं म्हणेन की घरून करूनच आणा किंवा घरी करून नाही तर मग तुम्ही इथे येऊन विकत घेतलात किंवा असं काही म्हणजे हरकत काहीच नाही पण मी असं म्हणेन की तुम्ही घरून जर आणलात तर जास्त चांगलं दुकानं आहेत उपलब्ध आहेत आसपास तुम्हाला मिठाई म्हणा किंवा काय तिखटाचं असेल जे असेल ते तुम्हाला मिळू शकेल काही हरकत नाही तशी इथे मंदिराजवळ होऊ शकते फक्त ते आम्ही करत करत नाही वाटलं तर मी तुम्हाला त्याचे काय माहिती देऊ शकतो की आसपास कुठे तुम्हाला राहण्याची सोय करता येईल त्याची किंवा तुम्ही कुठल्या ट्रॅव्हल एजंटला वगैरे विचारलं तरी माझी काही हरकत नाही पण देवळामध्ये आम्ही सोय तरी नाही करत अशी दगडूशेठ मुख्यतः सगळ्या नवसाला पावणारा असं मानलं जातं आणि खूप श्रद्धा आहे सगळ्यांमध्ये आणि दगडूशेठ हलवाईंनी त्याची स्थापना केली आणि त्याच्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे मग तुम्ही सांगा मला कसं तुम्हाला कधी करायची असेल ते पण मी म्हणेन की लवकरात लवकर मला कळवा म्हणजे मग मी तुमचं बुकिंग करून टाक

थँक्यू